मी फ्लिपकार्ट वरतून एशियन कंपनीचा शूज ऑर्डर केला होता तो बघितला होता तो खूप भारी वाटला एकदम ब्रॅंड प्रोडेक्ट वाटला मंग नंतर मी त्याला ऑर्डर केलं आणि सात आठ दिवस त्याला यूज केलं मग नंतर त्याला वॉश केलं तर त्या शूजचा कलर वगैरे उडाला होता आणि शूज क्वालिटी पण एकदम लो होती त्याच्यानंतर शूज खूप लवकर डॅमेज झाला आणि चालायला पण खूप कम्फर्टेबल नव्हता ना काही आणि शूजचा क्वालिटी मटेरियल एकदम बकवास होतं आणि शूज फक्त दिसायला होता बाकी जास्त डेल्ली यूज करायचं पण बरोबर नव्हता आणि मुलं पण म्हणत होते इतक्या लवकर शूज घेतला तर शूज इतका खराब कसं काय झाला कलर उडाला पूर्ण डॅमेज प्रोडक्ट होतं आणि कंपनीवाल्यांनं दाखवलं भारी आहे हे ते पण कंपनीवाल्यानं फ्रॉड केला इतका काही छान शूज नव्हता आणि माझे पै पैसे पण वेस्ट गेले त्याच्यामुळे मला काही इतकं वाटलं नाही मग फीट फीडबॅक पण एकदम लो दिला एकदम बकवास फीडबॅक दिला मी मला काही आवडला नाही आणि आता मी तो शूज ऑर्डर करणार पण नाही